हेलो हा बोला हा गौरव भाऊ बोला ना हम्म हम्म अरे हा हो मेकअपला परवा तर मी एका लग्नामध्ये चाललो तर परवा तर मी बिझी आहे थोडा तुम्ही परवा नंतर येऊ शकता का परवाच्या एक दिवसाआड हा ठीके संडे संडेला चालेल तुम्हाला कोणता मेकअप करायचा आहे तसा हा हा तीन प्रकारचे हं हं

ह चालेल करूया तसं तुमचं कॅरॅक्टर वगैरे कोणतं आहे तसं सांगा मी मग तसं मेकअपचा अरेंजमेंट करतो शक्तिमानमध्ये ओ के अर्जुन तर हे तुमचे कॅरॅक्टर थेटरमध्ये प्ले करणार आहात की कॅमेरा समोर की कसं कारण की थेटरमध्ये तुम्हाला

थेटरसाठी अच्छा लाईट चालणार आपल्याकडे प्रोडक्ट लॅक्मेचे आहेत निव्हियाचे आहेत हा तर तुम्हाला कोणतं हवं आहे

येत्या संडेला दुपारी चला ठीक आहे धन्यवाद बाय